हॅलो तुम्ही वडाफोन कंपनीमधून बोलत आहात का हा तर मी याच्यासाठी कॉल केला होता ग्राहक क्रमांकावरून मी तुम्हाला कॉल केला आहे तर माझ्या फोनमध्ये काही बॅलन्स शिल्लक पुरेसा बॅलन्स शिल्लक आहे की नाही याची खात्री करायची होती मला मी इथे बोलू विचारू शकते का तुम्हाला काही हा ठीक आहे तर माझ्या फोनमध्ये किती पुरेसा बॅलन्स शिल्लक नाही याची खात्री करा करायची होती मला तर किती बॅलन्स आहे आणि मला बॅलन्स पण टाकायचा आहे जमा करायचा आहे हां हां ठीक आहे हां तुमच्याकडे कोणते कोणते प्लॅन्स उपलब्ध आहे डेली म्हणजे दररोजच्या दिवसासाठी के कोणता प्लॅन आहे हो आणि महिनाभरासाठी किती कितीचा प्लॅन आहे तुमच्याकडे

ठीक आहे आणि कोणत्या भरणा पद्धतीद्वारे आम्ही हे जमा करू शकतो हो हो का ठीक आहे तर मला हा महिन्यासाठी भरणं प्लॅन करायचा होता बॅलन्स जमा करायचा होता हो माझा मोबाईल नंबर सांगू मोबाईल नंबर सांगून प्लॅन करायचा आहे मला महिन्याभरासाठी माझ्या एअरटेल क्रमांकावरती हो तर मोबाईल नंबर देव मोबाईल नंबर देते मी एक शून्य नऊ शून्य दोन पाच सहा दोन तीन एक ठीक आहे माझा रिचार्ज प्लॅन झाल्यावर मला काही एस एम एस वगैरे पडेल का ठीक आहे थँक्यू थँक्यू